टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणं हे कन ही संकल्पना शाळेमधूनच सगळ्या मुलांना शिकवली जाते तर आम्ही त्याच पिढीतले आहोत तर टाकाऊ वस्तूंपासून नवीन तयार करणं आणि ते नुसतं त तयार करणं नाही तर ते घरातल्या सजावटीसाठी वापरणं याचा उपयोग मी बऱ्याचदा केलेला आहे एकदा एक यूज अँड थ्रोच्या बाटलीपासून मी फुलांचा फुलदाणी बनवली होती आणि ती घरामध्ये चार कोपऱ्यांमधे ठेऊन त्याच्यामध्ये खरोखरची फुलं ठेवली होती घरामध्ये खरंच खूप छान सुवास पसरत होता त्या फुलांचा आणि चांगल्या पद्धतीने त्याला डेकोरेट केलेलं होतं अशा पद्धतीनी टाकाऊपासून टिकाऊ करताना आपल्यालासुद्धा आनंद मिळतो आपण हे काहीतरी नवीन कला जोपासतो आहे आणि ते आपण घराच्या सजावटीसाठी वापरतो आहे हा आपल्याला मिळणारा मोठा आनंद आहे त्याच्यामध्ये एकदा मोबाईलसाठी एक स्टँड बनवला होता की तो स्टँड प्लगला लावल्यानंतर प्लगमध्ये तो ती बाटली अडकत होती आणि त्या अडकलेल्या बाटलीमध्ये मोबाईल ठेवता येत होता त्यालासुद्धा बाहेरून डेकोरेट केल्यानंतर ती बाटली हे कळतच नव्हतं सगळ्यांना तो स्टँड मोबाईल स्टँड असंच वाटत होतं तर त्यासाठीसुद्धा बरंच कौतुक मिळालं सगळ्यांकडून पेपरचे फ्लावर्स बनवले बरेचदा आणि पेपरचे फ्लॉवर्सनी गणपतीमध्ये डेकोरेशन किंवा दिवाळीमध्ये सुद्धा पेपरपासून कितीतरी डेकोरेटिव वस्तू बनवून त्याचे छोटे छोटे लॅम्स च्या बाजूला त्या वस्तू लावल्या आणि त्यामुळे दिवाळीमध्येसुद्धा छान डेकोरेटिव्ह आयटम्स मिळाले अशा पद्धतीने हस्तकला जी आहे जे क्राफ्ट पेपरपासून जे आपण नवीन नवीन वस्तू बनवतो त्या वस्तू बनवून आपण घरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे सजावटीसाठी त्या वापरू शकतो आणि घराचा लूक आपण खूप चेंज करू शकतो